टी व्हीवर आवडणारा प्रोग्राम म्हटलं तर सारेगमपा लिटिल चॅम्प्स मला भरपूर आवडतं कारण एकतर त्याच्यामध्ये लहान मुलं ज्याप्रकारे गाणी गातात त्यांची जी कला बघून म्हणजे मनोरंजन पण होतं आणि एक उत्सुकता पण निर्माण होते की ते एवढ्या लहान वयामध्ये एवढं चांगलं गाणं कशाप्रकारे गाऊ शकतात दुसरं त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या राज्यातून लोकं येतात तर त्या विविधता असूनही ते म्हणजे काहीवेळा एक दोन वेळा बघितलं ते गुजरातमधून पण आलेले आसामवरून पण आले आणि ते लोकं मरा बंगालची काही एक दोन जणं होते पार्टीसिपंट ते मराठी गाणं एवढ्या छा बंगालमध्ये राहून पण मराठी गाणे भरपूर चांगले चांगल्या पद्धतीने गात होते तर ते बघून मला भरपूर आवडते आणि ते तो प्रोग्राम मी कधीच मिस करत नाही